नमस्कार जिओ कंपनी मी भाष्कर गजानन शिवनकर मी तुमच्याकडून जिओचा मोबाईल घेतला होता त्याच्यामध्ये जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही सेलिंगसाठी तो काढलेला होता तेव्हा खूप चांगल्या चांगल्या फॅसिलिटीज दिल्या आणि रिचार्जसुद्धा स्वस्त दरात आणि जास्त डाटा यूज करायसाठी मिळत होता आणि दिवसेंदिवस जस जसा तुमच्या मॉडेल जुना होत गेला तसं तसा रिचार्जचेे भाव आहेत ते कमी कमी भेटत होते ते आता वाढलेले आहेतआणि डाटासुद्धा कमी मिळतो आनि तसाही याच्यावरून आ आमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम खूप असतो त्याच्यामुडे आमचा रिचार्ज मारून डाटा हा जो असतो तो पूर्नपणे पूर्नपणे नाही पणअर्धा अर्धावर्दा डाटा वाया जातो आणि रिचार्ज मारण्याकरिता अगोदर जेवढे पैसे लागाचे त्याच्यापेक्षा अधिक पैसे आता आम्हाला प्रत्येक महिन्यानुसार खर्च करावे लागतात मोबाईलसाठी आणि त्यात त्यातही आम्हाला अगोदर जे फॅसिलिटीज मिळत होत्या चांगल्या जिओ जिओमध्ये त्या जिओमध्येे आता राहिलेल्या नाहीत आणि ज्या जिओमध्ये तुम्ही अगोदर कॉल वगैरे काही दिवसासाठी फ्री देत होते ते कॉल वगैरे आता फ्री राहिलेले नाही आणि त्याच्याही त्याच्यामध्ये सुुद्धा जी मोबाईलची प्राईज आहे जिओ मोबाईल की की पॅडवाला त्याच्यामध्ये सुद्धा जे फॅसिलिटीज मिळत होत्या त्या फॅसिलिटीज बंद केल्या आणि तो मोबाईलसुद्धा वापरण्या्याकरिता इजी जायचा तर आता तो इजी न जाता त्याच्यामध्ये खूप बिघाड आलेले आहेत